अगं सरिता माझ्या पासपोर्टचा थोडा प्रश्नच आहे गं ऑक्टोबरमध्ये माझा भाऊ अभिजितच्या घराची वास्तूशांत आहे त्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही अमेरिकेला म्हणजे सॅन होजेला जायचं ठरवलं तर आहे सहा ऑक्टोबरला वास्तुशांत आहे ती करून आम्ही नंतर थोडं अमेरिका फिरायचं ठरवलं आहे सॅन होजे हे कसं कॉल कॅलिफोर्नियात आहे आणि मला तिकडं जायचं म्हणून मी खूप उत्साहात आहे आणि आम्ही सगळं कुटुंबीय जाणार म्हणून मला तर जास्तच उत्साह आहे पण एक प्रश्न आहे गं अजून माझा पासपोर्टच आलेला नाही आहे उशीर होऊ नये म्हणून मी पासपोर्टसाठी मेमध्येच अर्ज दिलेला होता त्याची सगळी कागदपत्रांचीही पूर्तता मी केलेली होती काही लोकांचे पासपोर्ट पंधरा दिवसातच येतात असं ऐकलेलं होतं पण माझा तर अजून काही आलेला नाही आहे का बरं असं झालं असेल आता पासपोर्ट कार्यालयात फोन करून चौकशी करावी असं वाटतं आहे किंबहुना मी सोमवारी पासपोर्ट कार्यालयात फोन करणारच आहे कारण पासपोर्ट मिळवण्यासाठी जी पोलीस चौकशी असते ती पण माझी व्यवस्थित झाली आहे तिथंही लागणारी सगळी कागदपत्रं मी दाखवली आहेत गं पण तरीही माझा पासपोर्ट अजून का आला नाही हे काही कळत नाही आहे मला का असं झालं असेल तुला काही कल्पना आहे का गं आणि सहा ऑक्टोबरला वास्तुशांत आहे म्हणून आम्ही एक ऑक्टोबरचं विमानाचं आरक्षण केलेलं आहे आणि बाकी सगळ्या कुटुंबियांचे पासपोर्ट आलेले आहेत आणि फक्त माझाच आलेला नाही आहे याचं मला खूप नवल वाटतं आहे का बरं असं झालं असेल ग त्यांना आता विचारतेच पासपोर्ट कार्यालयाला ऑफिसला फोन केल्यावर नक्की काय अडचण आहे ते कळेल